मला लहानपणापासूनच झाडे लावण्याची खूप आवड आहे माझ्या अंगणात मी बरेचशे झाडं लावलेले आहे काळी माती आणलेली आहे टाकलेली आहे आणि मी नवीन नवीन रोपं आणलेली आहे फुलांची आहेत काही आणि काही फळांची आहे छोटे छोटं रोपं मी माझ्या बागेमध्ये लावली पण काही दिवसांनी ती करपली मग नंतर माझ्या लक्षात आलं की ऊन जास्त तापल्यामुळे ती करपत आहे आणि खराब होत आहे तर मी मग ग्रीननेट आणली मार्केटमधून आणि ती मी माझ्या अंगणात पूर्ण लावली बागेत तिथे त्यामुळे माझी झाडं आता खूप चांगली आहेत हिरवे आहेत आणि मोठी पण झालेली आहेत पण कंपाऊंड नसल्यामुळे जी गुरंढोरं जी असतात जे डुक्कर वगैरे असतात आपल्या कॉलनीमध्ये ते माझ्या बागेमध्ये येऊन माझ्या झाडांचं नुकसान करत होते तर मग मी आता तारेचं कंपाऊंड केलेलं आहे माझ्या बागेला आता माझी झाडं खूपच मोठी झालेली आहे आणि खूप छान आहेत